भारत सरकार आपला देश हा कृषीप्रदान आहे आणि हा कृषीप्रदान देशाला जास्तीत जास्त सक्षम बनवण्यासाठी भारत सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा वापर करतं किंवा विविध योजना राबवत असतं आता याठिकाणी जर बघितलं संपूर्ण शेती शेतकऱ्यांचे म्हणजे शेतमजुरीची जी टंचाई आहे ती दूर करण्यासाठी यांत्रिकरण शेतांमध्ये आपण राबवण्यासाठी काही शासकीय योजना आहेत ज्याच्यामध्ये जे काही यंत्र आहेत ते आपल्याला पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी मिळतात त्याचबरोबर जे अवकाळी पावसामुळे किंवा इतर काही कुठल्या नैसर्गिक घटकामुळं जर शेतीचं नुकसान झालं तर शासन त्या ठिकाणी आपल्याला अनुदानाच्या स्वरूपात किंवा पीक विम्याच्या स्वरूपात आपल्याला मदत करत असतं